हॅलो हां शिवम फॅमिली रेस्टॉरंट नमस्ते बोला फेमस बघा मॅडम आमच्याकडे श व्हेजमध्ये व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे आणि स्पेशल शिवम थाळी पण मिळते आमच्याकडे नॉन व्हेजमध्ये आपल्याला काय म्हणजे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला घेऊन यायचं आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे बघा आमच्याकडे बड्डेज पार्टीज किंवा छोट्या छोट्या फंक्शनसाठी पण आपण आपल्याकडे हॉल आहे मोठा आणि तिथे पण आपण सगळं अरेंज करू शकतो जेवणाचं

अच्छा अच्छा अच्छा कधी आहे मॅडम बद्दे उद्या आहे ओके ओके ओके ओके आपल्याला काय काय लागणार आहे मला सांगा बड्डेचं सगळं साहित्य म्हणजे बड्डे केक लागेल बरोबर ना किती किलोचं केक लागेल मॅडम पाच किलोचा केक ओके आणि साधारणतः आमच्याकडे जे हॉल आहेत आता बघा ए सी आहे नॉन ए सी आहे हां शंभर लोकांचा एक हॉल आहे परत आमच्याकडे ओपन टेरेसचा हॉल आहे त्याचबरोबर आमच्याकडे लॉनचा पण हॉल आहे मोठाच्या मोठा काय साधारण तिथे आपण बुफे पण देऊ शकतो बुफे जेवण वगैरे सगळं देऊ शकतो ओपन टेरेस ओके

ओके व्हेजमध्ये बघा मॅडम आपल्याकडे आता तुम्हाला सांगतो व्हेज थाळी जी आहे शिवम आमची स्पेशल त्याच्यामध्ये रेग्युलरली आपलं डाळ भात साजूक तुपाचं वरण येईल त्याच्यानंतर पापड स्टार्टरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथे प्रोव्हाइड करू मी तुम्हाला मेन्यू कार्डच सेंड करतो ना तुमचा वॉट्सअप नंबर पाठवा मग तुम्ही मला सिलेक्ट करा सिलेक्ट करून सांगा मेन्यू आणि मग आपण तुम्हाला ते त्या पद्धतीने डिस्काउंट वगैरे करून देऊ ना काही प्रॉब्लेम नाही आणि नॉन व्हेज पण आपल्याकडे आहे बघा प्रॉन्ज आहे थाळी त्याच्यानंतर सुरमई आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस आहेत न बरोबर आपल्याला चिकनमध्ये व्हरायटी आहे हां तंदूर आहे कबाब आहे बऱ्याच गोष्टी आहेत सो मी तुम्हाला काय करतो मॅळम मी तुम्हाला तुमचा नंबर तुम्ही मला वॉट्सअपचा पाठवा मी तुम्हाला ते सेंड करतो सर्व आणि त्याच्यानुसार मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीने तुमच्या चॉईस चॉइस ऑफ युने तुम्ही त्या निवडा आणि मला सेंड करा ओके मग त्याचं जे पूर्ण बजेटिंग होईल ते मी तुम्हाला पाठवतो आणि ॲडवान्स तुम्ही आज मला सेंड करा चालेल अहो मॅडम आमच्याकडे कमी रेटमध्येच मिळतं आणि विषय असा आहे की आम्ही या सगळ्या चांगल्या चांगल्या सेवा सुविधा आम्ही कमी रेटमध्येच देतो काय त्यामुळे काळजी करू नका तुम्ही मी तुम्हाला संपूर्ण आमचं जे काय हे आहे व्हेज नॉन व्हेज थाळीचं आणि सगळ्या गोष्टी डिटेल्स मी तुम्हाला वॉट्सअप करतो तुम्ही त्या पाहून घ्या आणि मला सांगा ओके त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करू चालेल आणि मॅम तुमच्या मुलीला हॅपी बड्डे सांगा इन ॲडव्हान्स आं ओके ओके ओके आणि केकचं पण मला न संध्याकाळीच सांगा म्हणजे कसं मला मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवर्डमध्ये पण आपल्याकडे केक आहेत स्ट्रॉबेरी चॉकलेट जसं लहान मुलांना आवडतात तसं किती वर्षाची मुलगी आहे तुमची दोन वर्षाची आहे ओके मग त्यांना कार्टून्स आवडतात ना मुलांना मग सो कार्टून्समध्ये पण आपल्याकडे केक्स अवेलेबल आहेत काय तर त्या पद्धतीने मी डिझाईन पण तुम्हाला सेंड करतो वॉट्सअपला मग तुम्ही त्या पद्धतीने चूज करा आणि मला सांगा कळवा ओके आणि डोंट वरी मॅम आपण तुम्हाला फार चांगल्या पद्धतीचं पॅकेजिंग करून देऊया आं जेणेकरून तुमच्या मुलीचा वाढदिवस अतिशय उत्साहात आणि चांगला लक्षात राहण्यासारखा तुमच्या कुटुंबियांसाठी असेल काय ओके ओके ओके थँक्यू थँक्यू मॅडम ओके बाय हो हो